तसं पाहता भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही आहे परंतु भारतात टोटल बारा अधिकृत भाषा आहेत ज्यामध्ये हिंदी बंगाली कन्नड इंग्रजी मराठी या सगळ्या भाषांचा आदू अजून काही भाषा आहे ज्यांचा समावेश होतो परंतु भारताचे जे संविधान आहे त्या संविधानानुसार कोणतेही असं कुठेही उल्लेख नाही आहे की जिथे ही राष्ट्रभाषा असावी परंतु आज भारतामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रचलित करण्यात येत आहे भारताच्या स भारताच्या जे पण राज्यसभा आहेत लोकसभा आहेत त्यांचे जे कामकाज चालतं ते कामकाज इंग्रजी आणि हिंदी या भाषेमध्ये चालतं परंतु हे सगळं पाहता मराठी भाषा जी आहे मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो तुम्हाला कुठेच मिळणार नाही आमचे दादा कोंडके होते ते दादा कोंडकेने एकदा बोललं होतं की मराठी भाषा ही वळवावी तितकी वळते तिचे अनेक अर्थ निघतात फक्त तो अर्थ घेणाऱ्यावर आहे तो तो अर्थ कसा घेतो आहे मराठी भाषेमध्ये बोलताना तुम्ही एखाद्या कोणत्याही माणसाज बोला जाता आणि तो माणूस तुम्हाला दिसतो की तो माणूस मराठीमध्ये बोलतो अरे वा मराठी कोणी तरी भेटला एक खूप भारी वाटतं म्हणजे एक आपल्याला स्वतःलाच एक असं अभिमान वाटतो की कोणी तरी आहे बघा की मराठीत बोलणार आहे पण तेच जर तुम्ही आज आजकालची परिस्थिती अशी झाले की मराठी माणसंच मराठी माणसं जर बोलत नाहीत मराठीमध्ये प्रत्येक माणसाला एवढंच वाटतं की समोरच्याला मराठी येते की नाही येत आपण डायरेक्टली त्याच्यासोबत डायरेक्टली हिंदीमध्ये संभाषणास सुरवात करतो क्या भैया किधर चला अरे पण एकदा तुम्ही बघा ना की त्या माणसाला मराठी येत आहे तो माणूस हा मराठीच भाषिक आहे मग तुम्ही त्याला त्याच्यामध्ये हिंदीमध्ये का बोलत आहे हिंदी भले राष्ट्रभाषा तुम्ही आता प्रचलित करत आहात परंतु पहिल्यापासून जे संस्कृत आलं संस्कृतनंतर मग हळूहळू प्रचलित झाली आपली मराठी भाषा आणि मराठी भाषेमध्ये एवढे ग्रंथ आहेत ज्यामधे ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं आहे की मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा माझी माझी मराठीची बोली कौतुके परि अमृताची ही पैजा जिंके म्हणजे मराठी यामध्ये एक मराठी भाषेमध्ये एक वेगळंच असा अमृत आहे मला तर असं वाटतं मराठी भाषा ही सर्वोत्कृष्ट भाषा आहे तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्हाला कसंही बोलायचं असेल तर तुम्ही मराठीत बोला समोरच्याला फक्त फक्त तुम्ही एकदा बोलून दाखवा तुमच्या सगळ्या भावना आहेत त्याला आपोआपच कळून जातात